गुन्हेगारी थरारक अकाल्पनिक यापैकी कोणते पुस्तकांचे प्रकार तुम्हाला वाचायला आवडतात आणि का आवडतात असं विचारलेलं आहे तर तुमच्या आवडत्या प्रकारातील पुस्तकांच्या वैशिष्ट्यांचं वर्णन करा गुन्हेगारी थरारक आणि थोडीशी काल्पनिक बाजू असलेली पुस्तकं वाचायला मला निश्चितच आवडतात आणि यामध्ये खास करून ज्या कादंबऱ्या असतात मोठ्या तर त्या रहस्यमय कादंबऱ्या ज्याला आपण म्हणूया तर या रहस्यमय असलेल्या कादंबऱ्या या वाचायला खूप आवडतात काही वेळेला याच कादंबऱ्यांच्यामध्ये एखादी इतकी छान गुन्ह्याची उकल केलेली असते आणि आपल्याला खिळवून ठेवतात अशी पुस्तकं आणि यामध्ये सुहास शिरवळकर ह्यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावंसं वाटतं की यांच्यासारखा सिद्धहस्त गुन्हेगारीवर इतकी प्रचंड पुस्तकं लिहिणारा माणूस मी तरी आजपर्यंत बघितलेला नाही आणि अतिशय वेगळ्याच धाटणीची ही सगळी पुस्तकं असायची म्हणजे जे खाट खाट खाट अशा पद्धतीनं आपण त्याला म्हणूया की समोर घडत आहे काय ते सब हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभी करण्याची ताकद त्यांच्या लेखणीमध्ये होती आणि त्यामुळं त्यांची पुस्तकं मला वाचायला अजूनही आवडतं त्यांचे जे काही हिरो त्यांच्या सिरीज पुस्तकांच्या वेगवेगळ्या ह्याच्यातून जे काही आलेले आहेत तर त्यापैकी एक मंदार नावाचा एक हिरो आहे बादल नावाचा एक हिरो आहे असे अनेक आहेत की जे गुन्ह्याचा शोध कसा लावतात आणि गुन्ह्याची उकल कशी करतात खाजगी गुप्तहेर बनून ते कसं स्वत एकूणच हे सगळं करतात तर अशी ही पुस्तकं वाचायला मला नक्कीच आवडतं तसंच काही रहस्यमय पण गुढ पुस्तकं मात्र नाही थरारक गुढ अशी पुस्तकं वाचायला फारसं आवडत नाही याचं कारण म्हणजे की झोपल्यानंतर मग त्या सगळ्या पुस्तकांचा फेर डोळ्यासमोर येतो आणि झोपेचं खोबरं होतं त्यामुळं पुस्तकं मी शक्यतो वाचत नाही पण जी पोलिसी गुन्हेगारीवर आधारीत असतात ना म्हणजे पोलिस कसा शोध घेतात किंवा अशा पद्धतीची किंवा एखादं कोर्ट केस जी असते तर त्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं असेल कसं झालेलं असेल याबद्दलची जे रहस्यांचा उलगडा असतो तर ही पुस्तकं वाचायला मात्र नक्कीच आवडतात